हां बोलते आहे हां बोला हां हां बरोबर गेली लास टाईम त्यांचं प्री वेडिंगचं शूटिंग होतं ते आम्हीच मॅनेज केलेलं हां तर त्यांनी दिला का नंबर ओके ओके आमच्याकडं नॅचरल फुलांचं पण केलं जातं आणि आर्टिफिशियल पण केलं जातं म्हणजे जी नकली फुलं असतात ते आणि नॅचरल म्हणजे जे ओरिजिनल फुलं असतात ते तर तुम्हाला कशी हवी आहे ओके ओके हो होऊन जाईल पण फुलं कोणती पाहिजे आहेत म्हणजे आमच्याकडं गुलाब मोगरा असा गुना निशिगंध वगैरे अशी फुलं आहेत पण तुम्हाला कोणती पाहिजे आहेत फुलं ऑर्चिड पण आवेलेबल आहे पण तुमची स्पेशल तुमची खास आवड असेल त्या पद्धतीनं आपण ओके चालेल चालेल आहेत तरी मो ही गुलाबाचं तीनशे रुपये म्हणजे म्हणजे तीनशे रुपये रेट आहे त्याचा हो हो आहे की म्हणजे आम्ही एक दिवसाचे पाच हजार रुपये घेतो म्हणजे समजा दोन तासाचं घेतलं तर मग एक चार हजारापर्यंत घेतो पण तुम्हाला एक चार पाच तासाचं आवेलेबल पाहिजे असेल तर मग पाच हजार डिस्काउंट दिला जातो तुम्हाला हां हां चालेल चालेल पाठवा तुम्ही फोटो वगैरे पाठवा आणि ते नेमप्लेट वगैरे पण तुम्ही पाठवा म्हणजे तुमच्या भै बहिणीचं साखरपुडा करायचा आहे ना हां मग त्या बहिणीचं नाव आणि त्यांचे मिश्टर होणारे त्यांचं नावही ते आम्ही त्या पद्धतीनं सगळं डेकोरेशन करू आमचं आणि ही पुण्यामध्ये आम्ही सदाशिव पेठेमध्ये आमचं दुकान हे ऑफिस आहे तर तिथं येऊन भेटा तुम्ही ओके ओके थँक्यू थँक्यू थँक्यू